नमस्कार मॅम वडाफोन कस्टमर केअरमध्ये फोन लागलाय का सो मॅम मला हे विचारायचं होतं की तुमचा कस्टमर केअर आहे स आणि मी परवाच आपल्या कंपनीच्या नावाने माझी सिमकार्ड जी होतं ती पोर्ड केलं होतं आणि ते ॲक्टि्वेट ही झालेले आहे सो मी थोड्या वेळापूर्वी वडाफोनचा पाचशे एकोणऐंशी रुपयांचा रिचार्ज केला आणि ते ट्रान्झेक्शन हे सक्सेसफुल झालेलं आहे बट आणि माझ्याकडे त्याचं रूफ म्हणून ऑनलाईन पेमेंट्ची ट्रान्झेक्शन ही आहे आणि मी तुम्हाला ही माझी ब्लँक स्लिप हे दाखवू शकतोय आणि माझे पैसेही बँक अकाऊंटमधून कट झालेले आहेत बट मला कुठल्याही प्रकारचा मेसेज आला नाही की तुमचा रिचार्ज हा सक्सेसफुल झाला आहे सो प्लीज तुम्ही मला कळवू शकताय की एकदा कन्फर्म करून सांगू शकताय की माझा वडाफोनचा प्रिपेड सिम असून माझ्या नंबरचे शेवटचे चार अंक आहेत सत्त्याण्णव बाव्वन्न सो प्लीज एकदा कन्फर्म करून मला सांगू शकतां की माझा रिचार्ज सक्सेसफुल झाला आहे का प्लीज आणि मला मेसेज ने अपडेट का नाही मिळाली सो मॅम तुम्हाला ही रिक्वेस्ट आहे की जर प्लीज काही एरर असेल तर प्लीज मला तुम्ही सांगा आणि ते लवकरात लवकर सॉल्व करण्याचा प्रयत्न करा कारण ऑफिशिल ॲप आणि वेबसाईटसुद्धा व्यवस्थित वर्क नाही करत आहे प्लीज तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ शकता का सो मॅम प्लीज माझी रिक्वेस्ट आहे तुम्हाला की तुम्ही प्लीज त्याच्याकडे लक्ष द्या आणि मला जर काय एरर वे वगैरे असेल तर प्लीज तुम्ही मला कळवा अन मॅम तुम्ही मला तुमच्या पोस्टपेड सिमकार्डबद्दल डिटेल्स देऊ शकताय काय बरं थँक्यू मॅम तुम्ही मला प्लीज मेसेज थ्रू कळवा जर काय एरर असेल तर धन्यवाद